राज्यातील शिक्षण व्यवस्था ही विशेष गरजू विद्यार्थ्यांकरिता अनेक सुविधा त्यांच्यापर्यंत पोचवण्या याकरिता अनेक प्रयत्न करतात त्यासाठी सरकारने शिष्यवृत्ती स् सुरू केली आहे समाजातील वरिष्ठ व्यक्तींकडून डोनेशन घेऊन त्यांच्या शिक्षणासाठी मदत करतात म्हणजे बारावीपर्यंत मुलांना मोफत शिक्षण मिळतो मुलींना पण मोफत शिक्षण मिळतो त्यांच्या शिक्षणासाठी मदत करतात काम करणाऱ्या विद्यार्थ्याना काम करून शिक्षण घ्यायला मिळतो त्यासाठी नाईट सुकू स्कूल कॉलेज बनवले गेलेले आहेत